थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच हो नक्की करते पण तुमचे मला ॲड्रेस वगैरे असेल तर सेंड करा

हां ओके थँक्यू

हो मुंबईमध्येच राहते पण प्रॉपर कोल्हापूरची आहे आता मुंबई जेव्हा करिअर सुरू ओ अच्छा ठीक आहे ठीक आहे मी पहिला काही असं वाटलं नाही मला की मी करीन बट असं एका व्यक्तीकडून मी त्याचं सगळं घेतलं इन्फॉर्मेशन आणि मला मॉडलिंग वगैरेमध्ये इंटरेस्ट आला आणि त्यानंतर मी ॲक्टिंग वगैरे सुरू केली योगा काय मी योगा टीचर आहेत माझे पर्सनल त्यांच्याकडून मी योगा शिकते असं हां नक्कीच नक्कीच करेन तुमच्यासारख्या लोकांच्यामुळे तर आम्ही इथे आहोत नक्कीच तुम्हाला सेंड करू वगैरे तुम्ही असंच आमच्यावर प्रेम दाखवत रहा

अच्छा थँक्यू थँक्यू तुमचं नाव काय हां हां हां हां ओके ओके ठीक आहे मी माझी तरी आता डिग्री कंप्लीट म्हणजे मी डिग्री कंप्लीट केली आहे हां हां हां थँक्यू थँक्यू सो मच हां थँक्यू सो मच बाय द वे चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून

हां बाय बाय हां बाय